दसरा हा सण खूप छान आहे आणि दसऱ्याला छान घरी आम्ही बाया स्वयंपाक करते खूप छान वा सणाचं बनवते गोड पदार्थ बनवते आणि छान तया संध्याकाळी तयारी करून छान देवाजवळ जाते सोनं द्यायला देवीजवळ जाते आणि मग घरच्यांना देते घरच्यांना झालं की मी मग आजूबाजूला जाते सोनं द्यायला छान ते येते आमच्या घरी सोनं द्यायला आणि छान मस्त हा दसरा सण खूप छान आहे छान मस्त एकमेकांना सोनं देते जाऊन भेट घेणं होते अशी भेट घेणं नाही होत तर सोनं घेऊन देऊन भेट घेणं होते बा असं म्हणजे छान हा सण दसऱ्याचा सण हा खूपच छान आहे दिवा आणि दिवाळी हा सण पण खूप छान आहे वर्षातून एक वेळा येते दिवाळी सण हा आणि दिवाळीमध्ये पण खूप छान म्हणजे स हे पदार्थ बनवतो आम्ही शेव झालं चकल्या चिवडा असं खूप छान आम्ही बनवतो आणि खूप खूप जणांना नाश्ता करायला बोलवतो फराळ करायला बोलवतो आणि या बाबा आमच्या घरी छान नाश्ता आणि ते पण आम्हाला नाश्ता करायला नेते त्यांच्या घरी दिवाळी हा सण खूपच छान आहे हा दिवाळी सण म्हणजे एवढा थाटामाटाने येते म्हणजे खूपच आम्हाला हा दिवाळी सण खूप छान आवडतो